आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही आधी व्यवस्थित कचरा कढतो त्या भागातला कचरा काढून झाला की तो धुतलो स्वच्छ करतो आणि ते वातावरण अगदी स्वच्छ करतो फुलझाडं लावतो फुलझाडं ही एक प्रकारची स्वच्छता करण्याची गोष्टच आहे सुगंध येतो भले त्यांचा कचरा झाला त्यांची पानं गळून पडली तरी ते पानं आम्ही त्यांच्याच मुळाशी टाकतो आणि तीच त्यांना खतं म्हणून वापरली जातात सो अशा प्रकारे आमच्या आजूबाजूचा परिसर आम्ही स्वच्छ ठेवतो वेगवेगळी झाडं लावल्यामुळे सावली येते सावली आल्यामुळे वेगवेगळ्याचे पक्षी येतात तिथे येऊन बसतात खारुताई येते सो खारुताई सुद्धा एक प्रकारचा परिसर स्वच्छ करून जाते तिथे समजा काही किड्यामुंग्या असतील काही गोष्टी असतील तर ते ते खाऊन जाते सो एक प्रकारचे हे स्वच्छ करणंच आहे सो आजूबाजूचा परिसर आम्ही जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो कचरा जागच्या जागी ठेवतो घरातला कचरा घरात व्यवस्थित ठेवून देतो आणि जेव्हा आमच्या इथे घंटागाडी येते तो कचरा आम्ही घंटागाडीत देतो आम्ही कुठेही बाहेर कचरा टाकत नाही